मी सकाळी उठली की फ्रेश होऊन मॉर्निंग वॉकला जात असते मॉर्निंग वॉकहून आल्यानंतर मग चहा वगैरे घेते त्यानंतर आपले सकाळचे जे अंघोळी वगैरे करून जे सकाळचे कामे असतात ते आटोपून घेते स्वयंपाक मुलींचं माझ्या हजबंडचे टिफिन वगैरे ते केल्यानंतर मग आपले पूजा वगैरे करते स घरचं आवरलं की मग दुपारला काहीतरी गाणे ऐकत असते किंवा मग मला पुस्तक वाचायला पण खूप आवडतं तसेच मग कलर्स मराठीवरच्या सिरिअल्स आवडतात मग त्या बघत असते जर एखादी वेळेस मला शिवणकामाची पण आवड आहे अशी थोडीफार मग काही विणकाम वगैरे पण करत असते असे काही थोडंबहुत युट्युबला बघून ते वगैरे करत असते परत संध्याकाळची तयारी करते स्वयंपाकाची जेवण वगैरे झाल्यानंतर रात्री पण फिरत असते आणि मी कामं कर सकाळी जेव्हा सकाळी मी जेव्हा स्वयंपाक करत असते किचनमध्ये तेव्हा मला गाणे ऐकायची खूप आवड आहे मला ते गाणे ऐकता ऐकता माझे कामं कसे होतात मलाच कळत नाही मुलींसोबत पण गप्पा मारत असते माझ्या मला माझी मुलगी मला क्लासमध्ये काय झालेलं आहे तिथे लायब्ररीमध्ये काय झालं त्या सगळ्या गोष्टी सांगत असते मम्मी आता मी कसं करणार मम्मी म्हणजे कुठलाही प्रश्न असेल तर ती मला विचारत असते आणि यातच मला खूप समाधान वाटते की माझी मुलं मला विचारतात सगळं माझ्याशी शेअर करतात माझ्या हस्बंडच्या तब्येतीमुळे थोडंफार आम्ही म डिस्टब आहोत पण त्या सगळ्या गोष्टी सगळं म्हणजे माझे माझा मुलगा आहे तो पण माझ्याशी खूप म्हणजे काही पण विचारायचं असलं काही पण बोलायचं असलं काही शेअर करायचं असलं तर तो मला लगेच सांगतो मम्मा आता कसं करायचं मला आता ने नेव्हीच्या याच्यात जायचं होतं पण ते तर आता पप्पांच्या तब्येतीमुळे मी पुढे नाही काही करू शकत म्हणजे आता कुठला कोर्स मी करू शकणार किंवा इथे राहून दोन्ही पण माझं होऊ शकते का या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस करत असतो रात्री निवांत फिरायच्या वेळेस आम्ही अशा गप्पागोष्टी करत असतो आणि यामध्येच आमचं रोजचं जे दिवस आहे तो जात असतो